हॅलो नमस्कार हॉटेल मोनार्कला फोन लागलाय का अच्छा मला काही ऑर्डर करायची होती तुम्ही डिलिव्हरी देता का ओके गुड अच्छा हो मी कोंडव्याला राहते हां थोडा डिस्टन्स लांब आहे म्हणून मला वाटलं की कदाचित तुम्ही देत असाल किंवा नाही मला काही खात्री नव्हती अच्छा आता नवीनच स्टार्ट केलंय तुम्ही

त्याचे काही चार्जेस असतील का डिलिव्हरी चार्जेस अच्छा वीस रुपये जास्त ओके बरं बरं कन्वेन्स चार्ज राईट आणि साधारण कधीपर्यंत जर ऑर्डर केलं तर आपल्याला जेवण मिळू शकतं

अर्ध्या तासात मिळून जाते बरोबर आहे

मला प्रॉपर जेवण मागवायचं होतं

तुम्ही झोमॅटोवर आहात का बरं बरं बरं ओके आणि मग झोमॅटोवरती काही डिस्काउंट्स वगेरे आहेत तुमचे अच्छा कूपन कोड आहे हां म्हणजे झोमॅटो वरती टाकल्यावरती आपल्याला डिस्काउंट्स मिळतील बरोबर आहे तिथे कोणी जवळ असेल तर अच्छा बरं बरं ओके नई मला कटलरी नकोय माझ्याकडे आहे बरं बरं तिकडे मग अस हां बरोबर मी असं नोट तिथे टाकायला पाहिजे अच्छा हो मला रोटी सब्जी

आणि काही सूप वगैरे असेल तर ते पण अच्छा

ठीक आहे मग मी झोमॅटोवरून डायरेक्टली ऑर्डर करते ओके थँक्यू